हॅलो हां प्रतीक बोल ना

अरे आपल्याला वर्धेच्या लक्ष्मीनारायण मंदिराला व्हिजिट करायचं होतं यार खूप हां खूप दिवसांपासून इच्छा होती की तिथे जायचं दर्शन करायला आता म्हटलं की आता म्हटलं की प्लॅन करूनच घ्यावा तिथं जाऊन मस्त डबा पार्टी वगेरे करायची आहे तिथं फिरायचं वगैरे लक्ष्मीची मूर्ती आहे तिथे पाहण्यालायक मस्त तिथे जी कलाकृती वगैरे आहे ते पाहण्यालायक आहे वर्ध्यामधील खूप फेमस मंदिर आहे तिचं निसर्ग पण खूप मस्त आहे हां आणि भेट देण्यासाठी एक पर्यटन स्थळ म्हणून वर्धामधून ते एक ओळखले जाते प्रसिद्ध आहे खूप मंदिर समुद्र विवारला जाऊ ना आपण हां ठीक आहे